जवळचं पर्यटन स्थळ म्हटलं तरीही पण आपल्याला म्हणजे महाबळेश्वरला जरी जायचं म्हटलं पर्यटन स्थळ म्हणून तरी जाण्या येण्याचा खर्च परत तिथले वेगवेगळे प्रकारचे स्पॉट य तिथं पाहण्यासारखे त त्याच्यासाठी मग आपल्याला तिथली माहिती घेण्यासाठी गाईड नेमावा लागतो त्या त्या गाईडचा खर्च त्याच्यानंतर राहण्याचा खर्च तिथला तिथलं परत खाण्यापिण्यासाठी हॉटेलिंग हे आणि तिथं भरपूर लोकं आलेली असतात आपल्यासारखेच पर्यटन पाहायला तिथं हे ते पर्यटन स्थळाला भेटी देण्यासाठी तर मग वेटिंग असतं मग त्यासाठी मग आपल्याला लवकर पाहिजे असंल हे करायचं असंल तर आपल्याला तिथं मग जास्त रेट हे करून जर आपल्याला द्यावं लागेल तर त्यासाठी पणे एक अंदाजे असा आपल्याला जरी कुठेही जरी प्रवासाला गेलो किंवा पर्यटन स्थळाला भेट द्याय गेलो तरी ह्या आपल्याला खर्च तर हा येतोच आणि त्यानुसार आपल्या हौशी आपल्या आवडीनिवडी ह्या आपण जोपासतोच कुठेही कोणत्याही पर्यटन स्थळाला जरी गेलो तरी तर एक अंदाजे आपल्याला एक वीस हजार रुपये तरी आपल्याला एक पंधरावीस हजार रुपये तरी आपण आपल्याला खर्च येतोच